हा बोला बरं हा हा तर कसं आहे आमच्याकडे पॅकेज आहे याचा तर तुम्हाला एक पाच हजाराचा पॅकेज आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इथं पेंच प्रकल्प पाहायसाठी भेटेल तुम्हाला रामटेक रामटेकचा किल्ला पाहायसाठी भेटेल इकडे फुटाळा तलाव आहे जिथं तो आता नवीन बनला तर तो पाहायसाठी भेटेल समोरुन इकडे आमचे सीताबर्डीचा किल्ला आहे तो पाहायसाठी भेटेल तेवढचं नाही तर तुम्हाला पूर्ण नागपूर दर्शन सोबत आहे त्याच्या मग त्याच्या बाजूनी आमच्याकडे एक आठ हजारचं पॅकेट आहे त्याच्यामध्ये जे तुम्हाला सांगतो ते त्याच्या सोबत सोबत तुम्हाला इथं एक कलाडा आहे ते अजून कोराडीमंदी त्याच्यासमोर वाकी त्याच्या इकडे मोठा ताजबाग छोटा ताजबाग सगळं पाहायसाठी भेटेल इकडे आहे नं सर्वात मोठा इकडे फेमस आहे आमच्याइकडे स्वामी नारायणमंदिर तो बी त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड राहील हा नागपूरमध्येच आहे जास्त दूर नाही इकडून पहा पूर्ण नागपूर फिरायला तर तुम्हाला तरी दहा दिवसाच्या वर जातील पण जो पॅकेज सांगतो मी नं पाच हजारचा त्या पॅकेजमध्ये तुम्हाला चार दिवसाचं तुमची ते जागा पाहून होऊन जाईल पहा जसा पॅकेजमंदी तुमची राहायची सोय केली आहे पण खायची सोय त्याच्यामध्ये नाही राहील पण जो आठ हजाराचा जो पॅकेज तुम्ही म्हणत आहे त्याच्यामंदी तुम्हाला राहायची खायची सोय केली आहे नाही जसं आता समजा आमची काही डेस्टिनेशन आहे इथं जसं आता तुम्ही रामटेकमंदिरकडे चालले आहे तिकडे एक वाघ व्हिला म्हणून आमचा नवीन डेस्टिनेशन आहे तर त्या वाघ व्हिलामध्ये तुम्ही जास्त लोक थांबू शकता तिथं राहायची खायची व्यवस्था केली आहे फक्त तेवढचं नाही तर तिथं जे टेंटची व्यवस्था आहे ते बी केली आहे

नाही मॅडम तुम्हाला बघा इकडे एक सगळ्यात जवळचा डेस्टिनेशन जायचं आहे सर्वांसाठी तो जायचं सीताबर्डीचा जो किल्ला आहे तर तिथे तुम्हाला तिकडे यावं लागेल ठीक आहे नं मॅडम उद्या आठ वाजता सकाळीच तुम्ही इकडे पोहोचा मग तिथून तुमचं जो नागपूर घुमण्याचा जो टूर आहे तो तिथून तुमचा स्टार्ट होऊन जाईल हा ठीक आहे मॅडम या तुम्ही चला धन्यवाद